मी तुमच्याकडून काही दिवसांपूर्वीचं सहा खुर्च्या विकत घेतल्या होत्या तुम्ही त्या खूप छान आहे खूप छान कंपनीच्या आहे टिकाऊ आहे असं सांगितलं होतं त्यावर वॉरंटी आहे असंही सांगितलं आणि आता काही दिवसातच त्या खुर्च्या वापरायला घेतल्यावर त्याचा रंग पण खराब झाला आहे आणि त्या वाकड्या होऊन त्याचा पाय पण तुटला आहे आणि मी तुम्हाला हे सांगण्यासाठी फोन करते तर तुम्ही फोन उचलत नाही किंवा उत्तरही देत नाही जर तुम्ही त्या खुर्च्या आम्हाला बदलून दिल्या नाही तर आम्ही गा ग्राहक तक्रार निवारणाकडे तुमची तक्रार करणार आहे